अकोला जिल्ह्यात तापमान पाऊस ऋतू आणि इतर हिवाळा तसेच उन्हाळ्यात जे आपल्या जिल्ह्यातील हवामान कोरडे आणि उष्ण दमट राहते आणि तापमान तर बरं पंचेचाळीस डिग्रीपर्यंत पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जाते त्यामुळे उन्हाळ्यात खूप तकलीफ होती आणि तकलीफ झाल्यामुळे बिमाऱ्यादेखील होतात किंवा त्याला काय म्हणतात ते एकदम डायरेक्ट मृत्युमुखीदेखील लोकं पडतात त्याच्यामुळे तापमान त्याला अग्नी अग्नीदोष किंवा जास्त ताप तापल्यामुळे डायरेक्ट अटॅक येऊन बरेच लोकं मृत्युमुखीदेखील पडतात त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील तापमान हे खूप गरम असते तसेच दुष्काळ किंवा पूर जे असतात ते पावसाळ्यात जी आमची नदी आहे नदी एकदमच भरते आणि एकदमच पू तिचा पूर जो आहे पुर हा एकदमच खाली होते आणि त्याच्यामुळे एकदमच जर पाणी आल्यानं जे काही शेजारील जे नदीच्या शेजारील जे असतात लोकं राहणारे त्यांना काही नियोजन करता येत नाही त्याच्यामुळे घरे वगैरे वाहून जाणं गेलेले आहेत आणि यावर्षी तर बरं एकाएकीच पूर आल्यामुळे बऱ्याच घरांमधे पाणी शिरलं त्याच्यामुळे खूप नुकसान झालं तसेच हिवाळ्यात देखील खूप थंडी वाजते कारण रात्री थंडी आणि दिवसा ऊन अशाप्रकारे खूप त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात आणि बऱ्याच बिमाऱ्यादेखील होतात पावसाळ्यातदेखील खूप बिमाऱ्या होतात पावसाळ्यात ते दमट आणि वातावरण एकदम रोगट वातावरण असते त्याच्यामुळे पावसाळ्यात जे आहे पावसाळ्यात तुम्हाला जे संडासचे किंवा अतिसार किंवा पोटात गडबड अशा बऱ्याच काही बिमाऱ्या होतात त्याच्यामुळे उन्हाळादेखील पावसाळ्यातदेखील खूप प्रॉब्लेम होतात उन्हाळ्यात तर बरं घराच्या बाहेर निघताच येत नाही एवढं ऊन तापतं आहे की त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतो म्हणून अकोला जिल्ह्यात तिन्ही जे हवामान ऋतू आहेत तापमान म्हणजे तापमान तसेच पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात ही थंडी हे खूप बदल आपल्याला पहायला मिळतात आणि तसेच याच्यामध्ये आता सध्या उन्हाळा असून देखील एकाएकीच अवकाळी पाऊस आल्यामुळे जे काही लोकांचे नुकसान आहे नुकसानही भरपूर होते त्याच्यामुळे जे हे बदललेले वातावरण आहे वातावरण उन्हाळा आहे की पावसाळा आहे ही एक लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण विस्कळीत झालेला असते म्हणून जे आवश्यक जे माझे जे आहे हे वातावरण मी पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे जे काही क्लायमेट जसं पाहिजे तसं रहात नाही त्याच्यामुळे आपणच आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित रहायला पाहिजे